मला जर एखाद्या पुस्तकाच्या जगात जगणं शक्य झालं तर ते असेल लिटल विमेन जे लुईसा मे अल्कॉट ह्यांनी लिहिलेलं आहे आणि शांता शेळके यांनी त्याचा मराठी भाषेत अतिशय रसाळ असा अनुवाद केलेला आहे लिटल विमेन किंवा चौघीजणी हे पुस्तक गोष्ट सांगतं चार बहिणींची ज्यांची नावं आहेत मेग ज्यो बेथ आणि ॲमी या चार बहिणींबरोबरच त्यांचं कुटुंब त्यांचा मित्रपरिवार याची ही गोष्ट हे पुस्तक सांगतं या पुस्तकात मला ज जगायला आवडेल कारण ही एक कौटुंबिक आणि आनंददायी कादंबरी आहे त्या बहिणींचे एकमेकांसोबत असलेले गहिरे नाते त्यांच्या भावभावना त्यांचं भावविश्व हे पुस्तक उलगडून दाखवतं सध्याच्या वातावरणात जिथे भावना प्रेम एकमेकांबद्दल असलेली आपुलकी यांना यांचं महत्त्व कमी झालं आहे तिथे हे पुस्तक मला खूप महत्त्वाची भूमिका बजावतं असं वाटतं एकमेकांसंबंधी असलेलं प्रेम भावना ह्या खूपच महत्त्वाच्या गोष्टी आहेत एखाद्या माणसासाठी हेच हे पुस्तक शिकवतं हे पुस्तक तुम्हाला तुमच्या मूल्यांबाबत तुमच्या मतांबाबत ठाम कसं राहावं ह्याची एका प्रकारे शिकवणी देतं तुम्हाला ह्याची आठवण करून देतं ज्याप्रमाणे या पुस्तकातल्या चार बहिणी एकमेकांस एकमेकांसोबत सतत असतात सतत एकमेकांच्या पाठीशी उभ्या राहतात आणि ज्याप्रकारे त्यांचं नातं गहिरं असतं हेच हे आपल्याला पुस्तक शिकवतं त्याचबरोबर हे पुस्तक आपल्याला कुटुंबाची त्याचबरोबर हे पुस्तक आपल्याला कुटुंबाचं महत्त्वही सांगून जातं कुटुंब आपला मित्र परिवार आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला हे पुस्तक सांगून जातं मला या पुस्तकाच्या जगात ह्यासाठी जगायला आवडेल कारण ह्या जगात मूल्य नीती त्याचबरोबर आपल्या भावभावना आणि मतं ह्यांची कदर करणारी माणसं आहेत आणि त्याचबरोबर त्यांना जपणं त्यांना वाढवणं आणि त्यांना अजून उत्तम करणं ह्यासाठी शिकवण देणारी त्यासाठी आपली मदत करणारी माणसं आहेत ह्या पुस्तकाच्या जगात आपल्या पाठीशी उभी राहणारी माणसं आहेत म्हणून मला य ह्या पुस्तकाच्या जगात जगायला आवडेल कारण या पुस्तकाच्या जगात माणसाला महत्त्व आहे आणि माणसाच्या भावनांना महत्त्व आहे जे सध्याच्या जगात फार कमी होताना दिसतं आहे